नुकताच आत्ताच जॉइनिंग केले आहे मी सहा महिने झाले मला बरोबर माहिती नाही काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर तुम्ही काय तुमचे मत सांगा तर जसे नवीन ऑफिस आपण कुठे लागतो त्याच्यानुसार त्याचे वर्क एक्सपिरियन्स किंवा क्वाॉलिटी असे मेंटेन करता येते आपल्याला त्यानुसार इथे काय कामे आहेत तर ती मला सांगण्यात आलेली नाहीत सर मी नियमित येनारा आहे आणि ही माहिती मला कोण देणार आहे ओके सर मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि काम काय ते सांगतल्यानंतर मी माझी काम प्रामानिकपणे करेल